जर कोणाला कुत्रा चावला तर त्याला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटल किंवा जवळच्या डॉक्टरकडे घेऊन जाणे आणि त्याचा वेळेवर उपचार करणे आमच्या गावात जर कोणाला कुत्रा चावला तर आम्ही दक्षता घेऊ की कुठलाही कुत्रा पिसाळलेला नसेल आणि प्रत्येक कुत्र्यावर कु कुठलाच कुत्रा हा आजारी नसेल म्हणजे त्याला रेबीजसारखा आजार झालेला नसेल त्यामुळे कोणताही जरी कुत्रा चावला तरी एखाद्या माणसाला रेबीजसारखा रोग हा होऊ शकत नाही जर कुत्रा चावला तर त्याने ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरच्या सल्ल्याने वेळेवर उपचार घ्यावा जसं की इंजेक्शन्स गोळ्या आणि जर सिच्युएशन खूप खराब असेल तर त्याने ताबडतोब ॲडमिट व्हावे जर जखम जास्त असेल तर वेळच्या वेळ गोळा आणि इंजेक्शन घ्यावा घेऊन त्वरित उपचार करावे आणि गावातल्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे जसे की जर को जास्त कुत्रे झाले तर मग त्यांना नगर परिषद किंवा ग्रामपंचायतीकडून ताबा मिळवावा